एल पी जी सिलींडर्स आजकाल सगळ्यांच्याच घरोघरी पोहोचलेला आहे आधीच्या काळामध्ये इतक्या सुविधा नव्हत्या पण हं आजकालच्या काळात भरपूर सुविधा झाली आहे सिलेंडर आपल्याकरता जितकं सोईस्कर आहे ना तितकं त्याची काळजी घेणं पण फार आवश्यक आहे कसं असतं जेव्हा आपण सिलेंडर मागवतो तेव्हा सगळ्यात आधी तर ते चेक करून घायला पाहिजे आपल्याला करता नाही येत तर जे सिलेंडरवाला पोचवणारा आपल्या घरी असतो त्यांना आपण सांगायला पाहिजे की बुवा आम्हाला चेक करून दे त्याचं वायसर तुटलेलं आहे का ते ते कुठे लिकेज तर नाही ना त्याच्यानंतर त्याला रेगुलेटर लावला त्याच्यामधून स्मेल तर येत नाही आहे ना आतली नळी वगैरे त्याला जी लावलेली आहे रेगुलेटर ते चेक करून घ्यायला पाहिजे ती तुटलेली नसायला पाहिजे त्याच्यामधनं ते ऑन केल्यावर तो गॅस लिकेज तर होत नाही आहे नं हे चेक करावं आणि सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट सिलेंडर एक्सपायर आहे की नाही हे व आह हे चेक करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामधे ए थट्टीफाईव्ह बी थटीफाईव्ह बी सी डी असे काही नंबर्स लिहिलेले असतात तर त्याच्यावरनं आपण त्याच्या एक्सपायरी डेटची माहिती काढून घेऊ शकतो जर नसेल कळत तर आपण त्या जो सिलेंडर पोचवणारा असतो त्यांना त्या एजंसीला विचारायला हवं आणि सगळ्या गोष्टी चेक करून आपण व्यवस्थित सिलेंडर घेतलं तर आपल्यामध्ये पण आपल्या घरी पण तसं दुर्घटनेचं प्रमाण फार कमी होईल